धावण्याच्या संदर्भातील मीन्स म्हणजे आजकाल सोशल मीडिया खूप जास्त प्रमाणात वापरला जातो आहे त्यामध्ये त्यामध्ये खूप साऱ्या मीम्स येतात ज्या की धावण्याच्या स् स्पर्धेच्या संदर्भात असतात किंवा वैयक्तिक स्पर्धेत असतात त्या मला खूप आवडतात आणि त्यावर मी हसतोदेखील खूप त्या धावण्याच्यामध्ये विशेष म्हणजे हुसेन बोल्ट आहेत त्यांचे ही सोशल मीडियावर खूप साऱ्या मिम्स येत असतात त्याच्यावर मी हसतो आणि हुसेन बोल्ट आणि त्याचरोबर आपले भारताचे असलेले मिल्खा सिंग त्यांनीदेखील खूप चांगलं काम केलेलं आहे परंतु त्यांचे देखील मीम्स येत असतात सोशल मीडियावर तर त्या ज्या मिम्स आहेत स सर्वांच्याच धावण्याबद्दलच्या या खूप आनंद देऊन जातात म्हणजे हसू देऊन जातात त्या त्या वेळेपुरतं मी खूप हसतो याच मीम्सबरोबरच मला सांगायचं माझंही असं एक आवडतं किस्सा म्हणजे मी एक वेळ धावण्याची नेहमीच धावण्याचा सराव करत असतो एक असं सरावासाठी गावाकडे असताना मी गावात एका घराच्या सहज समोरून जात होतो स्लो स्पीडमध्ये धावत होतो परंतु मी नवीन असल्यामुळं त्या घरातील कुत्रा माझ्या मागं लागला धावताना आणि अचानक मला स्पीड वाढवावी लागली मी जोरात धावू लागलो कुत्रा माझ्या मागे मागे धावत होता मी ही घामाघूम झालो मीही खूप घाबरलो होतो कारण कुत्रा दिसायला डेंजर होता थोडा मोठा होता म्हटलं हा चावतो की काय पण असा माझ्या जीवनातला एक खूप दूरपर्यंत मला त्या कुत्र्यानी पळवत पळवत नेऊन गेला होता परत तो थकला आणि तो निघून गेला परत मी ते मी परत आलो नंतर असं माझ्या जीवनातील एक किस्सा आहे की तोही मला आठवलं की नेहमी मला हसू येऊ हसू येतं